नमस्कार रत्नागिरी जिल्हा रुग्णालय हां मी तुमच्या हॉस्पिटलमध्ये तीन दिवसापूर्वी काही टेस्ट केल्या होत्या त्याचे रिपोर्ट्स मला अजून मिळाले नाही आहेत ते कधीपर्यंत मिळतील हे तुम्ही सांगू शकाल का हा मॅडम ते मला विमा आरोग्य विमा आहे ना तो अपडेट करायचा होता त्याच्यासाठी काही टेस्ट आवश्यक आहेत त्या टेस्ट मी जिल्हा रुग्णालयात केल्या होत्या आणि त्याचे रिपोर्ट्स मला चार दिवसानंतर मिळतील असं सांगण्यात आलं होतं मी काल येऊन गेलं हॉस्पिटलमध्ये पण मला काही रिपोर्ट्स मिळाले नाही आहेत मग ते कधीपर्यंत मिळतील हे तुम्ही सांगू शकाल का हां मला ते लवकरात लवकर हवे आहेत कारण विमा अपडेट करायची तारीख पण संपून जात आहे आणि त्याच्यामुळं मला ते लवकरात लवकर पाहिजे तर तुम्ही काही मदत करू शकता का मला ते लवकर मिळावेत म्हणून हो ऑनलाईन पाठवले तरी चालतील म्हणजे ऑनलाईन मी त्याची प्रिंट करून घेऊ शकते आत्ता मला शक्य पण नाही आहे हॉस्पिटलमध्ये येणं कारण मी आता बाहेर आले आहे मग त्याच्यामुळं तुम्ही मला ऑनलाईन पाठवलं तर ते सोयीचं होईल हो चालेल हां माझं नाव प्राजक्ता दिगंबर राजके आणि माझा आय डी क्रमांक आहे सात चार सात आठ नऊ पाच सात हां हा माझा आय डी क्रमांक आहे हा आणि तुम्ही मला हे रिपोर्ट्स कधीपर्यंत द्याल आज संध्याकाळपर्यंत हा ठीक आहे चालेल ना संध्याकाळपर्यंत चालेल आणि तुम्ही मला ते ऑनलाईन पाठवा त्यासाठी माझा मोबाईल क्रमांक लागेल ना मग तो हां बहात्तर एकोणपन्नास सदतीस झिरो सात झिरो दोन हां तुम्ही याच्यावर मला व्हॉट्सअप करू शकता रिपोर्ट्समध्ये आणि प्लीज लवकर पाठवा कारण मला ते दोन दिवसात पूर्ण पाठवायचे पुढं म्हणून हां चालेल हो चालेल थँक्यू मॅडम हां थँक्यू